मला भाज्या ही फ् ह्या प्रकारची झाडे लावायला आवडतील कारण की त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला लावू शकतात त्या जास्त वेळ जास्त जागा वाप् घेत नाहीत आणि त्यांना ते ते दर दोन महिन्यांनी किंवा तीन महिन्यांनंतर काढता पण येऊ शकतात नवीन तिथे भाज्या नवीन झाडं लावता येऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला आणि घरी वापरण्यासाठी भाजी म् भाजी किंवा टोमॅटो किंवा भेंडी किंवा अशी एखादी गोष्ट घरी वापरता येऊ शकते कोथिंबीर कढीपत्ता ह्यांचा वापरसुद्धा आपण घरी करू शकतो त्याच्यामुळे भाज्या या झ् ही झाडं लावायला आवडेल